जर बाहेरच्या राज्यामध्ये जायची चर्चाच होत आहे तर मी माझी थोडीशी एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला माझा जो प्रवास होता इथून तो होता महाराष्ट्र टू उत्तर प्रदेशपर्यंत होता माझ्या मित्राचं लग्न होतं तिथे आम्हाला तिथे जायला दोन दोन दिवस लागले होते हां दोन दिवस लागले होते आणि आम्ही तिथे गेल्यावर वेगळाच आनंद आम्हाला आला होता म्हणजे आम्ही लग्नालाच आम्हाला थोडा आनंद आला होता उत्तर प्रदेश खरं म्हटलं तर उत्तर प्रदेशमध्ये खूप म्हणजे अशी म्हणजे साफसफाई का नाही आहे खूप म्हणजे अशी दिल्ली उत्तर प्रदेश ते लोकं जास्त स्वच्छतेवर लक्ष देत नाही आणि स्वच्छतेवर लक्ष दिलं नाही त्यामुळे तिथे म्हणजे रोगराई पण खूप आहे वापस तिकडची लोकसंख्या बाप रे बाप खूप खूप जास्त लोकसंख्या आहे तिथे एका एका घरामध्ये आम्हाला सहा सात भाऊ भावंडं दिसतात तर तुम्ही विचारच करू शकता तिथे किती लोकसंख्या आहे अरे भारताचा म्हणजे भारताचे उत्तर प्रदेश आणि बिहार हे जे दोन राज्य मिळून त्या पाकिस्तानाच्या एवढ्या लोकसंख्येला म्हणजे भारी पडतात आणि आम्ही तिथे आम्ही तिथे फिरलो पण आम्ही तिथे ताजमहेल बघितलं आम्ही दिल्लीला गेलो तर दिल्लीला आम्ही तिथे लाल किल्ला बघितला आणि म्हणजे अजून काही ठिकाणे बघितली एक ते आता राम मंदिर होत प्रसा तेथे स्थापन झालं तर आम्ही ते पण बघून आलो तिथे पण आम्हाला म्हणजे आम्ही ते बघितलं तर आम्हाला समजलं की इकडची इतिहास काय आहे का एवढं त्याला महत्त्व आहे का परंतु मी म्हणतो म्हणजे मला माझं असं म्हणणं आहे की राम मंदिर बांधून जेवढं भलं नाही झालं तेवढं एक म्हणजे वेगळं जर समाज कल्याणासाठी तो पैसा वापरला असता किंवा त्या थ म्हणजे समाज कल्याणासाठी समाजकल्याण केला असता त्या पैशानेच तर खूप चांगलं झालं असतं आणि लोकांचं त्यामध्ये भलं झाला असता काहीतरी तर मी खूप म्हणजे आता जाऊ द्या तो म्हणजे तो विषय वेगळा आहे परंतु आम्ही सर्व फिरलो सर्व तिकडचे सर्व अयोध्या वगैरे बघितलं तिकडचे इतिहास बघितला त्यानंतर सर्व फिरल्यानंतर आम्ही दोन तीन दिवसातून तिथून निघालो आणि वापस आमच्या महाराष्ट्रामध्ये आलो महाराष्ट्रामध्ये आल्यावर आम्हाला एक वेगळाच आनंद मिळाला कारण की तुम्ही कोणत्याही देशाच्या कोपऱ्यात जा किंवा कोणत्याही राज्याच्या कोपऱ्यात जा कुठेही जा जेव्हा तुम्ही तुमच्या घरी परत येता ना तेव्हा तो वेगळाच आनंद आपल्याला होतो आणि हा अनुभव सर्वांनीच त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये अनुभवला असेल असं मला वाटतं जो अनुभव मी अवलंबला